मी मागील काही दिवसापूर्वी जीन्स घेऊन आणलेला आहे जो मला खूप आवडलेला आहे त्याचा फॅब्रिक खूप जास्त आवडला कारण तो स्ट्रेचेबलही आहे व त्याच्या तो ब्रीदेबलही आहे तो खूप जास्त गडतही नाही पायाला एकदम फ्री वाटतो त्याची फिटिंग ही मस्त आहे त्याला धुण्यास त्याचा कलरही नाही निघत

फिटिंग ही त्याची काही लूज होत नाही त्याचा जो फिट आहे जो डिझाईन आहे तोही आजच्या ट्रेंडमध्येही तो परफेक्ट फिट बसते व तो चीप क्वालिटीही चाही नाही वाटत तेवढा स्वस्त असूनही